भारत आणि भारतीय रस्ते म्हणजे एक प्रकारचं विरुद्ध विदुद्ध विरुद्धार्थी विधा विधान झालं आहे म्हणजेच कसं तर सुपर बाईक्स आणि देशातील रस्ते यांचा एक अलगसा वेगळा संबंध आहे त्यामध्ये रस्त्याची हालत खूप खराब आहे आणि जे आपले रायडर वगैरे राहतेे ते आपल्या स्पीडने सुपर बाईक चालवतात आणि अनेकदा अपघात घडतात ज्यामुळे त्यांना बहुत खूप मोठी दुखापत देखील होतात दुखापत झाल्यावर त्यांना कळते की असं असं नसं करा असं नव्हतं करायला हवं याने करून आपल्याला माहीत पडते की आपल्या सुपरबाईक्स आणि भारतीय रस्त्यावरील सुरक्षा ही खूप कमकुवत आहे त्यामुळे आपण या गोष्टीवर खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे सर्वाधिक जेव्हा आपल्याला जेव्हा जरूरत असली तेव्हाच आपण आपला गाडीचा वेग वाढवावा आणि जेव्हा नसली तर तेव्हा आपण मध्यम ठेवावे जेणेकरून आपलं जीवन सुखरू सुखात राहणार आपला आपल्याला कोणतीही दुखापत नाही होणार आणि आपण योग्यरीत्या आपल्या वाहतूक नियमाचं देखील पालन केले पाहिजे जेणेकरून आपल्या सभोवतालच्या देखील प सभोवतालचे देेखील लोक सुरक्षित राहणार आपल्यामुळं कोणाना दुखापत नाही झाली पाहिजे आणि सुपर बाईक्ससाठी मे मेनली सांगला सांगन्यात येते तर स्पीड थोडी कमी असायला हवी जेणेकरून अपघाताची शक्यता खूप प्रमाणात क टळणार